असे काई खास अनुभव नाही पण पोहोण्याच्या वेळी आपण नेहमी खात्री करावी की आपण एखादं इफ आपण शिकलो नाही आहेत तर आपण नेहमी एक ट्यूब लाऊन जावी आपल्याबरोबर कोणतरी मोठं अडल्ट असावं जे आपल्याला नेहमी सांभाळून घेईल ज्यांना पोहता येतं माझा असा अनुभव खास अनुभव नाही पण जेव्हा पहिल्यांदा मी ट्यूबशिवाय उतरलेली तेव्हा मला असं थोडंसं डुबल्यासारखं वाटलेलं ज्यात मला श्वास घेता येत नव्हता एक मिंटं मी आतमध्येच होती आणि तेव्हा मला भीती वाटत होती की आता काय होईल आता काय होईल पुढे मी व स्वत हातपाय मारले तेव्हा जाऊन मी कुठे वर आली तर हा एक पहिला अडथळा दुसरा अडथळा म्हणजे की जेव्हा आपल्याला एक डाईव मारायची असते तेव्हा आपण आपल्याला माहीत नसतं की आपण कोणत्या डायरेक्शनला जाणारेत पहिले मग आपण फस्ट टाईम जेव्हा ट्राय करतो ते आपण पाण्याला आपटतो पण आपल्याला तसं नसतं करायचं आपल्याला हात पहिले स्वीमिंग पूलमध्ये टाकायचे असतात आणि मग आख अख्खी बॉडी आपली स्वीमिंग पूलच्या आत जाते ही टेक्निक माझी चुकली त्सो हाही माझा अडथळा होता तिसरा अडथळा म्हणजे की जेव्हा आपल्याला एक डाइव मारायची असते एका हाईटवरून जी स्प्रिंगसारखी एक स्लाईड असते जी अटॅच्ड असते पूलच्या वर आपण ऑलिम्पिक्समध्ये वगैरे बघितलं असेल की हाईटवर एक स्लाईड अटॅच केली जाते ज्याने आपण स्प्रिंगसारखी ती असते आणि मग आपण त्याच्यात जंप करून खाली पूलमध्ये डाइव मारतो सो ते एक मोठं काम असतं कारण आपल्याला हाईटचाही फोबिया असेल तर त्याने अजून आपल्याला त्रास होतो की आपला भीती वाटते पहिल्यांदा की जंप करायची की नाही आणि मग इफ आपण जंप केली तर पुढे अजून टॅक्टीक्स असतात जे आपल्याला फॉलो करावे लागतात ही डाइव ती डाइव आपल्याला कधी रोल करून डाइव मारावी लागते कधी आपल्याला वेगळी टेक्निक वापरून डाइव मारावी लागते तर आपण त्यातून बाहेर कसं येणार तर आपल्याला ते ओवरकम करून आपल्याला पुढे नेहमीच आपल्याला विचार केला पाहिजे की ह्याने मला फायदा आहे आत्ता मी हे ओवरकम केलं तर कुठे ना कुठे मला स्वीमिंगच नाही तर कोणत्यातरी वेगळ्या क्षेत्रात पण हे उपयोगात येईल ह्याच्याबद्दल मी दुसऱ्यांना सांगू शकेल आणि पोहताना आपण नेहमी खात्री घेतो की आपण ट्यूब बांधली आहे तसंच इफ आपल्याला पोहताना येतं आहे तरी पण आपण ही नेहमी खात्री घ्यावी की आप आप आपला आपला श्वास नीट चालू आहे की नाही आपल्याला नीट त्रास होत नाही आहे का तेवढंच